जर तुम्ही या गोष्टीबद्दल बोलत आहा की तुम्ही पहिले काही का कोणत्या गोष्टी करायच्या आता तुम्ही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे तर पूर्ण जगच हे फोन वर अवलंबून आहे आपल्या फोन हा चांगला आपण एक मुद्दा बोलू शकतो फोन की तो चांगला एक पॉइंट आहे ह्या गोष्टीवर बोलण्यासाठी कारण आधी काय असायचं की कुणाला कुणाचा संपर्क साधायचा असेल किंवा त्याच्याशी बोलायचं असेल तर आपल्याला त्याला लेटर पाठवावं लागत होतं आणि त्या लेटरच्या माध्यमातून आपण पत्रकाच्या माध्यमातून आपण आपण एकमेकांशी बोलू शकत होतो पण आता आता फोनमध्ये सिमकार्ड आलेलं आहे त्या सिमकार्डमध्ये तुम्ही तुमचा रिचार्ज केला तुम्ही पैसे टाकले तर तुम्ही तो कुठेही राहुद्या कोणत्याही देशात राहुद्या कुठेही राहुद्या तुम्ही त्याला फोन करू शकता आणि पूर्ण देश या फोनवर अवलंबून आहे आता कारण आणि याच गोष्टीचा याच तंत्रज्ञानाचा सर्वां सर्वां सर्वांवर म्हणजे सर्व या तंत्रज्ञानाचा वापर करताना सर्व या तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत असं मला वाटते